गार्डनिंगमध्ये कुठल्या झाडाला किती पाणी द्यावं याचं सुद्धा आनन्य साधारण महत्त्व आहे यामध्ये जर समजा फुलझाडं असतील तर त्यांना ठिबक सिंचन योजना जर वापरली आपण म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणत ट्यूब्स देऊन त्याला छोटे होल करावेत आणि त्यांना डेली साधारण एक अर्धा तास ते पाणी चालू ठेवलं पंधरा मिनटं तरी ते चालत आहे त्याच्यामुळे सर्व फुलं फुलझाडं जर असतील तर त्यांना फारसं पाणी देण्याची गरज नाही पण जमीन कमीत कमी ओली राहील त्यांची याची काळजी घ्यायला लागते आणि फळझाडं असतील किंवा फळांचे रोपं असतील तर त्यांना थोडं यांच्या तुलनेमध्ये पाणी जास्त लागतं त्यांची निगा तशीच घ्यायला लागते आणि किती पाणी दिलं किंवा एखाद्या दिवशी एखाद्या झाडाला पाणी द्यायला आपण विसरलो तर त्याने फारसा फरक पडत नाही पण जर आठ ते दहा दिवस किंवा चार पाच दिवसाचा गॅप गेला तर मात्र झाडांचं नुकसान किंवा रोपांचं नुकसान होऊ शकतं एकदा एक छोटासा अनुभव मी शेअर करेल तुमच्यासोबत की माझ्या घराच्या अवतीभोवती जे काही छोटं गार्डन मी केलेले टेरेस गार्डन त्याच्यामध्ये आम्ही आठ दिवस बाहेरगावी पर्यटनाच्या निमित्तानं गेलो आणि आमचा जो वॉचमन होता त्याला आम्ही ते सांगितलेलं अनफॉर्च्युनेटली तोही चार दिवस काही दुर्दैवी घटना घडल्याने तोही गावी गेला आणि त्यातले जे चार पाच झाडं होते ते चार पाच दिवस कंटिन्यूअस पाणी न मिळाल्यामुळे आम्ही जेव्हा परत आलो तर त्यांची सगळी पानं वगैरे गळून पडलेली होती आणि फक्त काड्या शिल्लक होत्या म्हणजे झाडं जिवंत होती पण मात्र त्याचं वरचं जे काही ग्रीन ग्रीनरी असते ती पूर्णत गायब झालेली होती म्हणजे यामध्ये विशेष करून गुलाबाचं एक चांगलं रोप होतं म्हणजे त्याला फुलं येत होती ते खराब झालं जास्वदीचं एक झाड होतं त्याची सगळी पानं गळून पडलेली होती ते थोडक्यात पाणी अजिबातच नाही दिलं तर काही झाडांना नुकसान पोचू शकतं काही झाडं अशी असता असं कोरफडसारखे काही रोपं मी लावलेली होती कोरफडला काही फार फरक पडत नाही म्हणजे तिला आठ दहा दिवस जरी पाणी नाही दिलं तरी कोरफडवरती कुठलाच परिणाम होत नाही थोडक्यात मला याबद्दल एवढी माहिती देता येईल